मनोरंजनाद्वारे अनेक लोक आपल्याशी नक्कीच जोडले जातात त्यांच्या म्हणजे एखाद्याला एखाद्या प्रकारचा सिनेमा किंवा तो एक प्रकार आवडत असेल किंवा तोच प्रकार दुसऱ्याला आवडत असेल तर ते एकमेकांशी जुळले जातात छान पद्धतीने आणि साधारण फार छान पद्धतीनी वेगवेगळे कंटेंट असलेले काही सिनेमे आहेत जे माझ्याही फार चांगल्या जवळचे आहेत अशेच माझ्या मित्रांना आवडलेले सेम किंवा ह्याच प्रकारचे काही सिनेमे आहेत तर आम्ही छान पद्धतीने मित्र होतो एकमेकांशी बऱ्याच वेळ ह्या गोष्टीवर चर्चा होते किंवा काही कलाकार आहे एका स्टेजवर किंवा एका नाटकात जर ते काम करत आहे एका रंगभूमीवर जर ते काम करतायत तर त्यांचे त्याचे आपापसात लगेच विचार जुळतात आणि विचार जुलल्यानंतर दोन जर कलाकार असतील त्यांचे विचार जुळत असतील तर ते लगेच दुसरं काहीतरी उभं करतात म्हणजे एखादी नाट्यसंस्था उभी करतात किंवा प्रोडक्शन उबे करतात त्याच्या थ्रू किंवा त्याच्या म त्याच्यामदनं अजून एखादं नाटक ते उभं करतात याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्यांचे विचार असे असतात की आपण मग प्रत्येकाचा म्हणजे तिकीट जे छापलेलं असतं त्याच्यामध्ये प्रत्येकाचा आपण इन्शुरन्स केला गेला पाहिजे इथे जे आहे जर काही घटना घडली तर त्या पद्धतीचा इशुरन्सही केला जातो अशे काही वेगवेगळ्या पद्धतीचे विचार असलेले लोक मनोरंजनाद्वारे सेम विचार एकत्र येऊन एकत्र जुळतात आणि वेगवेगळ्या गोष्टी करतात